सर्वांना नमस्कार पक्षी निरीक्षण उपकरणामध्ये जर आपण त्या विषयाचा अभ्यास करायचा म्हटलं तर दुर्बिण ही सर्वात अतिशय योग्य उपकरण राहील असं मला वाटतं की दुर्बिणीच्या माध्यमातून अतिशय लांब देखील एखादा पक्षी बसला असेल झाडावर तेदखील आपण दुर्बिणीच्या माध्यमातून त्याचं व्यवस्थितरित्या फोटो आपण काढू शकतो आणि त्याच्या माध्यमातून निसर्गाचा आनंद किंवा निसर्ग कशा पद्धतीने सुंदर आहे ते देखील आपण दुर्बिणच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकतो किंवा त्या निसर्गाचा आपण आनंद हा घेऊ शकतो तर मला असं वाटतं की दुर्बिण हे योग्य पर्याय राहील कधीही